राज्यातील कृषी क्षेत्र उद्योजकता किंवा व्यवसाय विकासाला वाढवण्यास नक्कीच मदत करते कारण शेतीसाठी ते लागणारी अवजारे आहेत तर त्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी चाललेला जसं ट्रॅक्टर झालं किंवा इतर अवजारे आहेत आपलं ठिबक सिंचन पद्धतीचे ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन अशा या हे या हे जे साहित्य आहे त्या त्या साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांचा किंवा उद्योगाला एक चांगलाच बढावा मिळतो आहे त्यानंतर आपण म्हटलं तर बी बियाणं बी बियानं मध्येपण वेगवेगळ्या कंपन्या उतरल्या आहेत आणि ते चांगल्या प्रकारे बी बियाणं खेड्यापाड्यापर्यंत राज्यातील कृषी क्षेत्राला देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर उद्योग घरगुती उद्योग किंवा गावामध्ये राहून ते उद्योग होऊ शकतात असा उद्योग म्हटलं शेतीला पूरक असा तर गांडूळ खत झालं गांडूळ खत आपन सहजपणे बनवू शकतो म्हणजे बरेचसे बचत गट पण आहेत जे आजकाल गांडूळ खत बनवून विकायला तर म्हणजे या व्यवसायालापण एक बढावा मिळत आहे त्यानंतर शेणखत झालं गोबर गॅस तर ते पण आप शेतीचा पूरक व्यवसाय शेतीबरोबर जे पूरक व्यवसाय होतात जसं कुक्कुटपालन बकरी पालन वगैरे त्यामध्येपण वाढ होते आहे तर अशाप्रकारे राज्यातील कृषी क्षेत्र उद्योगांना बऱ्या बऱ्यापैकी प्रोत्साहन देते मार्गदर्शन मिळते आणि मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री आहे किंवा ॲग्री बिझनेस आहे ॲग्रो बिझनेससाठी ग गव्हर्मेंटपण चांगल्या प्रकारे सवलती देत आहे हे जे ड्रिप इरिगेशन वगैरे आहे त्याच्यासाठी पण चांगल्या प्रकारच्या सवलती देत आहे त्यामुळे त्या उद्योगाला चालना मिळत आहे म्हणजे ग भरपूर प्रकारचे ग गव्हर्मेंटचे स्कीमस् अश्या आहेत जे ल ड्रिप इरिगेशन वगैरे चालवतात ते लों शेतकऱ्यांना पन्नास टक्के स दरामध्ये मिळतं म्हणजे पन्नास टक्के सरकार देतं आणि पन्नास टक्के शेतकऱ्यांकडून घेऊन त्या उद्योजकाला त्याचा पूर्ण मोबदला मिळतो तर अशा प्रकारच्या भरपूर स्कीम्स आहेत आणि सर्वच प्रकारची अशा प्रकारची उद्योग गाला चांगली चालना मिळत आहे